आमच्याकडे वीज ही चार पाच तासांसाठी असते पावसाळा पावसाळ्यामध्ये तर कधी कधी जर पाऊस जर झालं तर वीजच नसते त्यामुळे मी खूप आडचण येती वीज नसल्यामुळे आणि प्रत्येक ऋतूमध्ये परिणाम होतातच उन्हाळ्यामध्ये कधी कधी वाऱ्याने वाळोटीने जर विजेची तार पडली तर वीज लगेच खंडित होऊन जाते वीज लगेच बंद होऊन जाते त्यामुळे घरकामात शेतीला पाणी वगैरे भरण्यात लगेच अडचण येऊन जाते आणि पावसाळ्यामध्ये पाऊस जरी झाला थोडा तरी पाऊस झाला तर कुठेतरी काहीतरी होतंच लगेच वीज वीज बंद होऊन जाते विजेचे हे खूप आणि वीज जर नसली तर आपण घरकामात घरकाम करताना परत अभ्यास करताना काहीतरी अडचण येतेच त्यासाठी वीज ही असली पाहिजे वीज वीज ही खूप माणसासाठी खूप उपयुक्त आहे वीज जर नसली तर माणूस काहीच करू शकत नाही शेतीला पाणी पण देऊ शकत नाही घरकामात जर रात्री जर कदाचित घरकाम कामात काही काम चालू असताना जर लाईट जर गेली तर लगेच काम बंद होऊन जाते आणि आत्ताची कामं सगळे विजेवरच आलेली आहेत त्यामुळे वीज ही असलीच पाहिजे आणि काहीतरी उपाय शोधून वीज ही चोवीस तास असलीच पाहिजे